भारतीय विद्यार्थी हे शाळा आणि कॉलेजव्यतिरिक्त गणित आणि विज्ञानासाठी खाजगी क्लासेसला जातातच त्यामुळे त्या त्या विषयांची खूपदा चर्चा म्हणूयात किंवा उजळणी होते आणि एकमेकांबरोबरसुद्धा या विषयावर संदर्भात ते जेव्हा वादविवाद करतात तेव्हा ते समजायला अधिक सोपे होत जातात आणि त्यातल्या असणाऱ्या अडचणी ह्या एकमेकांच्या लक्षात येतात आणि त्या पद्धतीने ते त्यांच्या मार्गदर्शकांकडे प्रोफेसर सरांकडे जाऊन त्यावर उत्तरं पण शोधतात त्याचबरोबर सोशल मीडियास म्हणजे आपण त्याला म्हणतो यूट्यूबवरसुद्धा बरेच याच्यासारखे क्लिप्स तुम्हाला बघायला मिळतात की ज्यात या विषयांची माहिती ही दिलेली असते आणि हे वेगवेगळ्या सरांकडून म्हणूयात किंवा परदेशातील प्रोफेसर्सकडूनसुद्धा तुम्हाला ही माहिती मिळाल्यामुळे अनेकांचे एकाच विषयावर अधिकाधिक व्ह्यूज आपण ज्याला म्हणूत् विचार ते समजतात आणि तो विषय स समजायला आधिक सोपा होतो भार गणित आणि विज्ञान ही विषय खरं तर असे आहेत की तुम्हाला जर त्याच्यात आवड असेल ते फार कठीण नसतातच तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही त्यातून मार्ग काढता विविध पध्दतीने आणि त्याच्यावर तुम्ही तुमचं वैयक्तिक मत तयार करत जाता आणि ते तुम्हाला सहज सोपं पण होतं भारतामध्ये कठीण वगैरे असा काही हा विषय नाही आहे तसं पाहिलं तर पण ज्यांना आवड आहे त्यांना ह्या गोष्टी सोप्या जातात एवढं बाकी नक्कीच आहे आणि माणूस त्यास विद्यार्थी त्यासाठी खूप प्रयत्न करत असतात आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षासुध्दा द्यायला गणित आणि विज्ञान हे विषय त्यांना अधिक गरजेचे आहेत